हो शहरी शाळा आणि ग्रामीण शाळा यामध्ये एक अत्यंत मोठी दरी आहे ही अगदी घरी गोष्ट आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आर्थिक विषमता ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती दारिद्र्य तसेच गरिबीची असल्यामुळे त्यानुसार पिढीजात सामान्य राहणीमान आणि रोजगाराच्या संधी कमी किंवा मर्यादित असल्यामुळेच आर्थिक स्थिती उंचावता येत नाही शिक्षणासाठी आवश्यक असणारा खर्चही ग्रामीण भागातील लोकांना परवडण्यासारखा नसल्याने आणि जगण्यासाठी पोटाची खळगी भरणं हा एवढा एकच मुख्य उद्देश आणि फक्त यासाठीचीच तळमळ असल्यामुळे शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोनाचा अभाव दिसून येतो म्हणूनच खाजगी शाळा किंवा इंग्लिश मीडियम यापेक्षा मुलांना सरकारी शाळांमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते मागणीप्रमाणेच पुरवठा याप्रमाणेच इंग्लिश मिडीयम किंवा खाजगी शाळांपेक्षा मराठी माध्यम आणि मराठी शाळांचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे पर्यायाने इंग्लिश मीडियम तसेच खाजगी संस्थेच्या शाळांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मराठी शाळांमधील मुलांसाठी लागणारा शैक्षणिक खर्चही कमी असतो या उलट शहरी भागातील लोकसंख्या ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर असल्याने रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमानावर उपलब्द असल्याने आर्थिक स्थिती उत्तम दर्जाची असते यासोबतच शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे तिथल्या मुलांना सरकारी किंवा मराठी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत खाजगी संस्थांच्या किंवा इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश दिला जातो या शाळांमध्ये मुलांचे गणवेश वह्या पुस्तके ॲडमिशन फी एक्झाम फी तसेच विविध प्रकारचे शुल्क आकारले जाते परंतु उत्तम दर्जाच्या खर्चिक शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात साहजिकच इथल्या लोकांचं राहणीमानही उत्तम दर्जाचं असतं एकंदरीतच शहरी शाळा आणि ग्रामीण शाळा यांच्या विविदि विविधतेसाठी त्या त्या ठिकाणच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय कला क्रीडा अशा इतरही क्षेत्रातल्या अनेक घटकांचा परिणाम होत असतो त्यामुळेच ग्रामीण शाळा व शहरी शाळा यामध्ये एक दरी आहे हे निर्विवाद सत्य गोष्ट आहे असं मला वाटतं धन्यवाद